हॅलो हा फोन केला होता म्हटलं हा रिक्शावाले हा सर तुम्ही फोन केला होता मला कुठे आहे तुम्ही मला दिसत नाही आहे मी इथं हा मी तहसील चौकामध्ये उभा आहे ना तुम्हीचसुद्धा तहसील चौकामध्ये आहे का पण कोण्या साइटला आहे पाठीमागून आहे का नाही मला दिसत नाही आहे सर तुम्ही नाही ना मला दिसत नाही आहे ह्या साइटला आहे का त्या साइटला आहे मी तहसील चौकातच आहे ना किराणा दुकानाच्या पाठीमागं आहे का कोणता किराणा दुकान राजेश्वरी नाही नाही मी बी तिथंच उभा आहे मला दिसत नाही आहे तुम्ही बरं बरं ठीक आहे हा हा